भारत सध्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करत आहे ती म्हणजे प्रदूषण प्रदूषणामुळे गेल्या काही वर्षात आमच्या सभोवतालच्या परिसरात नद्या जंगले डोंगर टेकड्या समुद्र शेती माती या सर्वात असे नवीन बदल घडून आले आहेत जे पुढच्या पिढीसाठी हानिकारक आहेत अवेळी पाऊस होणे उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्येही उष्णता अधिक प्रमाणात वाढणे ह्या अशा गोष्टी होत आहेत ह्या गोष्टी जर थांबवल्या नाहीत तर ह्याचा मोठा दुष्परिणाम हा येणाऱ्या पिढीवर होऊ शकतो